हायकिंगला किंवा ट्रेकिंगला जा काही गोष्टी हे आपण नीट पाळल्या नाहीत तर आपल्याला त्रास होऊ शकतो पण माझ्या अनुभवाप्रमाणे आत्तापर्यंत अगदी एक का दोन टक्के समस्या कोणाला आली तर आलेली आहे जवळपास नाहीच आहे कारण की त्या निसर्गात जाताना आपलं नॅचरली निसर्गमय झाल्यामुळे आणि निसर्ग पण आपल्याला साथ देत असल्यामुळे कोणी आपल्या वाटेला येत नाही किंवा आपण कोणाच्या वाटेला नाही गेलो तर आपली वाट सुकर होत असते आता हायकिंगमध्ये तर काय विषय नाही जास्त पण जेव्हा ट्रेकिंगला तुम्ही हिमालयात जाता नऊ हजार फुटाच्यावर जेव्हा बर्फ सुरू होतं किंवा त्याला हाय अल्टिट्यूड म्हणतात तर आठ हजार फुटाच्यावरती ऑक्सिजन लेवल कमी होत होत जाते त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो म्हणजे अगदी आठ हजार फुटाच्यावर तुम्ही वीस बावीस हजार फुटापर्यंत तयारीचे असाल तर काही होत नाही बावीस हजार फुटाच्या वर मात्र तुम्हाला मग ऑक्सिजन या गोष्टी सप्लिमेंटरी बरोबर बाळगाव्या लागतात तर हिमालयात माझं स्वत च सतरा हजार फूट अठरा हजार फूटपर्यंत जाणं झालेलं आहे आम्हाला कुठेही ऑक्सिजनची गरज भासली नाही आता ते हिमालयात काय होतं की हाय अल्टिट्यूड जेव्हा असतं तेव्हा आपल्याला ते वातावरणाशी ॲक्लमेट नाई झालं तर काई गोष्टी बिघडतात तब्येत बिघडतात उदाहरणार्थ जे श्वासोश्वास घेऊन आपण जोराजोरानं घेतो छातीचा त्रास होऊ शकतो छातीत पाणी होऊ शकतं किंवा आपण जर प्रॉपर चश्मा हा नेला नाही तर तिथला अल अल्ट्राव्हायलेट रेज असतात आठ हजार फुटावर डायरेक्ट ते रेज आपल्या शरीरावर इफेक्ट करतात आणि जर आपण सूर्याकडे बघून त्याच्या अल्ट्राव्हायलेट रेजचा ग्रस्त झालात तर डोळ्याला इजा होऊ शकते आता या गोष्टी असल्यामुळे आपल्याला प्राथमिक उपाय करावे लागतात हिमालयात भरपूर पाणी प्यावं लागतं चहा कॉफी नुसतं पाणी असे किंवा सप्लिमेंटरी त्याच्यामध्ये आपल्याला इव्हन लिंबू पाणी अस सगळं सारखं थोड्या थोड्या वेळानं घ्यावं लागतं म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहतं आणि कुठेही त्रास होत नाही तसंच भोजन पण आपल्याला व्यवस्थित करावं लागतं हाय कॅलरीज तिथं देतात तर आपला ते घ्यावं लागतात त्याच्यामुळे आपल्याला अतिरिक्त कार्बोहायड्रेट मिळतात त्याच्यामुळे आपण सष्टेन होऊ शकतो राहू शकतो हिमालयात रात्री बर्फाचं वातावरण असल्यामुळे रात्री खूपच थंडी म्हणजे मायनस डिग्री असतात तेव्हासुद्धा आपल्याला ठरविक नियमानेच वागवं लागतं आता जर कोणाला त्रास झाला श्वासोश्वासाला तर त्याला पहिले आठ हजार फुटाच्या खाली नेणे हा पहिला उपाय असतो त्याच्यासाठी अनेक प्राथमिक ट्रीटमेंट साठीच्या कोर्सेसमध्ये त्या माहिती दिलेली असते त्याप्रमाणे त्यांना खाली पटकन खाली नेणे हा एक उपाय असतो तर त्याची कॅपॅसिटी असेल तर वेल अँड गुड नाही तर त्याला अक्षरश झोपवून आणि ऑक्सिजन असेल तर ते देऊन त्याला आठ फुटा आठ हजार फुटाच्या खाली पोचवावं लागतं म्हणजे मग तो नॉर्मलाईज होतो आणि पुढे कुठलाही त्रास होत नाही तर या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला हिमालयात जपायला पाहिजे महाराष्ट्रात सह्याद्रीत तर काही तशी अडचण नाही साधारण कुठलाही मनुष्य व्यवस्थित फिट असेल तर त्यानी भरपूर पाणीसोबत बाळगलं असेल आणि थंडी वारं ऊनचा आपण जसा आपण सामना करतो असं केला तर रात्रीसुद्धा कुठलाही त्रास होत नाही कॅम्पिंग व्यवस्थित केलं तर कुठलंही वनं पशु श्वापदे आपल्याला स फिरकतसुद्धा नाही आपल्याजवळ त्या गोष्टी आहेत आपण निसर्गात फिरू शकतो कुठलीही अडचण मला तरी वाटतच नाही काही कोणाला होईल